हां सर बोला हो सर हो बोला ना

हो सर भेटेल नं सर करून आपल्याकडे खूप प्रकारच्या लाइटिंग्ज आहेत हो सर हो तुम्हाला कुठल्या प्रकारची पाहिजे सर हो सर हॉलसाठी तुम्हाला एल ई डी चांगली पडेल सर बिकॉज त्याची सा म्हणजे डोळ्यावर जास्त वेळ प्रकाश वगैरे येणार नाही आणि अजून कुठे कुठे लावायचे सर तुम्हाला हो सर हो समजलं सर तुम्हाला काय बोलायचं सर तुम्हाला बघा आपण सीधी ती असताना ते आतमधून इंटेरियर ते आत फिटिंग आपण ती तुमच्या सिलिंगला करू बाकी तुमचं कुठे अजून दुसरं काही अर्थिंग वगैरेचं काही काम असेल सर भेटेल भेटेल पण सर ते आपलं सर पण तुमचं लोकेशन काय आहे घराचा अंबरनाथला कुठे सर अच्छा सर मग सर तुम्हाला काम

अच्छा सर तुम्ही तुम्हाला काम कधी करायचं आहे तुमच्या घरचं अच्छा सर पण आपल्याकडे त्याच्यामध्ये अजून व्हरायटीज आहेत सर तुम्हाला ते पण मी दाखवतो सर तुमच्या फ्रीज वगैरेचं कनेक्शनसुद्धा आपली अंबिका इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सर्व होतं सर सर्व कामं आपल्या अंबिका इलेक्ट्रॉनिक्समध्ये होतं अजून कुठल्या प्रकारचं तुम्हाला फिटिंगचं करायच्या आहेत फ्रीज वगैरे म्हणा टी वी म्हणा वगैरे ए आं ए सी वगैरे सर्व तुम्हाला ओक्के सर पण तुमचं सर आपल्याला ए सी सर्व वेगळं वेगळं करावं लागेल कारण एकाच याच्यावर ए सी चालत नाही सर त्याच्यावर खूप लोड पडला तर तुमच्या वायरिंग वगैरे स्फोट वगैरेसुद्धा होऊ श ओक्के ओक्के सर चालेल चालेल मग तुम्ही तुमच्याकडे नंबर तर आहे तर ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून टाका सर तुमचा अॅड्रेस वगैरे अंबिका इलेक्ट्रॉ निक नेहमीच ट्वेंटी फोर हवर्स कॉल करा सर आमच्या हा लँडलाईन नंबर आहे तुम्ही तो कॉल उचलेल सर ट्वेंटी फोर अवर्स आहे अंबिका इले वेलकम सर वेलकम